अकोल्यामध्ये जवळपास व्यावसायिक दृष्टिकोण असणाऱ्या लोकांना जास्त प्राधान्य आहे व्यवसाय भ भरपूर वाढीस लागलेला आहे त्यामध्ये कॅटरींग व्यवसाय आहे नंतर वाहतूक अकोल्यात चांगली झाली आहे रस्ते बांधकाम झालेले आहेत अकोला विकासाच्या प प पथावर लागलेलं आहे विकास कामं जास्तीत जास्त अकोल्यामध्ये होत आहे त्याकरिता सगळ्यात जास्त प्राधान्य आहे ते सरकारी कामं जास्त होत आहेत आणि इथे आता उड्डाणपूल झालेला आहे रहदारीचे मार्ग मोकळे झालेले आहेत ह्या सगळ्या कामामध्ये आता जरा लोकांचे जास्त लक्ष आहे त्यामुळे इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला आवर्जून सगळे कामं तात्काळ कंप्लीट करावं लागत आहेत इथला हॉस्पिटल व्यवसाय खूप चांगला आहे नंतर कापड व्यवसाय खूप चांगला आहे म्हणजे सांगलीवाला गोरखपूरवाला जवळपास चार पाच जिल्ह्यातले लोकं याच ठिकाणी खरेदीसाठी येतात विक्रीसाठी येतात आणि अकोला हे एक उद्योगशील असं शहर आहे यामध्ये सर्वच प्रकारचे व्यवसाय आले आणि सराफा मार्केट खूप मोठं आहे अकोल्यामध्ये त्यामुळे अकोल्यात सगळ्यात जास्त सोने खरेदी करायसाठी लोकं येत आहेत नंतर कापड उद्योग खूप जास्त आहे आणखीन दाणा बाजार आहे भाजी बाजार आहे असे मोठेमोठे व्यवसाय खूप आहेत नंतर कन्स्ट्रक्शन व्यवसाय खूप आहे अकोल्यामध्ये त्याच्यामध्ये खूप काम वाढीस लागलेलं आहे अशा सगळ्याच ह्याच्यामध्ये प्रगती करत आहे अकोला शहर या सगळ्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे जे आमदार खासदार लोकं आहे हे नवीन व्यावसायिक लोकांना मदत करतात बँकेकडून लोन मिळवून देण्याबद्दल शेतकऱ्याला लोन मिळवून दिल्याबद्दल होम लोन वाहन कर्ज ह्या सगळ्या सुविधा बँकिंग सेक्टर खूप मोठं आहे अकोल्यामध्ये बँकेतून लोन सहजासहजी आता उपलब्ध होत आहे त्यामुळे इथे कोणता मॉर्गेज ठेवायची गरज नाही आहे गहाण ठेवायची गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे आता लोकांची पाहण्याची नजर वेगळी झालेली आहे त्यामुळे सहज सोपं हे कामं होत आहेत